मतदान म्हटलं की प्रचार प्रसार ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतातच नागरिक मतदान म्हणजे काय असतं की एक आपण नागरिक ठरवून देतो की जो बाकी सगळ्या वित्तचर विभागातल्या नागरिकांची उपयोगी पडेल नागरिकांना त्यांना गरजेच्या वेळी मदत करेल त्यांचं समजून घेईल त्यांना कधी कसं त्यांना कुठलीही मदत लागली तर तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी विभागातील नागरिकांच्या पाठीशी तो उभे राहील असा एक नागरिक हवा असतो प्रत्येक क राज्याला तर त्या नागरिक मतदानमध्ये काय होतं की नेते आणि त्यांच्या मागे समर्थक त्यांचे ते लोक खूप दिवस इलेक्शनच्या एक महिना भरापासून तरी लोकांचा प्र लोकांना प्रचार प्रसार करत असतात की बाबा ह्या ह्या पक्षाला वोट द्या ह्या आम्ही तुमच्या ह्या मागण्या कंप पूर्ण करू त्या मागण्या पूर्ण करू म्हणजे ते लोकांना ह्याच्यात ते लोकांना स्वतःमध्ये ते लोकांना स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतात की बाबा आश्वासनात घेतात की आम्ही तुमचं काम करू तुम्हाला कधी निराश नाही होऊ देणार तुम्ही आम्हाला मत द्या तुमचं अमूल्य मत आम्हाला द्या दुसऱ्यांचं म्हणजे प्रत्येक नेता हा प्रत्येक त्याच्या त्याच्यापरीने प्रचाराने प्रसार करतच असतो मतदानाच्या अगोदर तर ते त्याच्यामध्ये स्वभाव कसं घेतात की खूप सारे राजकीय नेते असतात जे म्हणजे करतात हेल्प येतात एकमेकांमध्ये सामील होतात पण त्यांचं हे असतं की समोर चांगलं बोलायचं आणि मागे असं एकमेकांना नावं ठेवायची तर तसे पण काही काही असतात नेते राजकीय नेते असतात ते मग तेच आपण बोलतो ना फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन पण ते तसं काही काही वेळेला बरोबर पण असतं आणि काही काही वेळेला नाही पण कारण पहिले माणूस गोड गोड बोलून जर आपल्याकडून मत काढून घेतो आणि नंतर आपण त्याच्याकडे गेलो आणि मग त्याला बोललो की आमचं असं असं काम आहे साहेब तुम्ही करा वगैरे तर ते लोक मग तेव्हा आपल्याला झिडकारून टाकतात तर मग ते तसं नसलं पाहिजे त्याच्यामुळे ते फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे कधी कधी धोक्याचं पण असतं तर हेच प्रचार प्रसार करतात ते लोक आणि लोकांना पण म्हणजे नागरिक पण त्याच्यावरती खूप भरवसा ठेवतात काही काही लोक खोट्या आश्वासनांना बळी पडतात तर हेच असतं प्रचार प्रसारामध्ये